हॅलो सर मी एक टुरिस्ट बोलते आहे तुमचं एक हॉटेल आहे ना त्या हॉटेलचं काय नाव आहे सर बरं तर माझ्यासोबत माझ्या महिला बचत गटाच्या पंचवीस तीस महिला आहेत सर तर त्यांची जेवणाची व्यवस्था होईल का सर बरं बरं

बरं मग त्यामध्ये एक झुणका भाकर सर ते एका थालीचा रेट काय आणि पूर्ण काही कंशेसे ए आपलं डिकाऊंट वगैरे मिळणार का हो हो बरं सर आणि सर ते राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे का काही

हां हां तेच विचारायचं होतं मला की म्हणजे फॅमिलीची पूर्ण सोय होईल का तिथे कारण की काही फॅमिलीसहित महिला आहेत माझ्यासोबत

हो हो अकरा तारखेचा हो हो तुम्ही पन्नास रुपये द्याल पण परन पंचवीस तीस महिला आहे तर त्यावर अजूनसुध्दा काही डिस्काऊंट मिळेल का आम्हाला आणि तिथे सकाळी चहा नाश्ता वगैरे हे पण मिळणार का ओक्के सर थॅंक्यू